आम्ही आमच्या स्लॅकवर वर माती टाकून आम्ही बगीचा केलेला आहे तिथे नि निरनिराळ्या फुलांची झाडे लावली आहे गुलाब जाई जुई मोगरा ही द रोज देवाला फुले वाहता यावीत आणि न हे झेंडू पण लावलं आहे झेंडूचा रोज फुलं वाहता यावीत त्याज नवरात्रामध्ये माळ बनली जाती झेंडू आपला विकला जातो सगळे फुलं व्यवस्थितशीर चांगले दिसायला पण छान वाटतात बगीचा छान वाटते संध्याकाळी सुंदर वास येतो त्याचा आणि अनेक प्रकारचे अशे गुलाब जाई जुई चमेली अशी लावलेली आहेत आम्ही सगळे झाडी व्य्वस्थिशीर लावल्यानंतर सगळ्यांना आवडायला झाली कि यांनी कशी काय घरावर अशी बाग लावलेली काळी माती वगैरे टाकून आ्ही आळं करून तिथं आम्ही बाग लावलेली आहे मोगरां आहे चमेली आहे जुई आहे गुलाब आहे शेवंती आहे झेंडू आहे झेंडूची आम्ही स्वामी समर्थाना त्याची रोज माळ करून घालतो आम्ही फुलांची सगळी फुलं देवाला उपयोगाला येतात डोक्यात घालायला येतात गजरे घालायला येतात इत्यादी प्रकारे फुलं झाडांचा आम्ही उपयोग करतो